गझल हा प्रकार मला खूप आवडतो त्यात मराठी गझल ही सुरेश भटांच्या गझल मला खूप आवडतात त्यातली सगळ्यात आवडती मला गझल आवडते चुंबलीसं तू माझा शब्द शब्द एकांती ओठ नेमके ही गझल मला खूप आवडतं त्यासोबतच जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ही गझल पण त्यांची खूप सुंदर आणि मनाला भेटणारी अशी गझल आहे एक अजून गझल आहे ज्याचा माझा आणि माझा खूप खोलवर त्या गझलेशी संबंध आहे ती गझल जगायचे असे माझे किती क्षण राहिले ह्या गझलेत माझ्या आईनी आपल्या शेवटच्या क्ष काही दिवस महिन्या पै पहिले ही गझल शाळेत गायली होती त्यामुळे ही गझल माझ्या खूप जवळची आणि सुरेश भटांची गझल असल्यामुळे ती माझ्यासाठी खूप प्रिय आणि आवडती आहे गझलेचा प्रकार हा जो सुरेश भटांचा आहे कोण जाणे कोण हे जाळून गेले ही गझल पण त्यांची खूप सुंदर आणि मनाला बिलकुल भेदणारी अशी आहे स्वागतासाठी माझी भुंकले ते आदराने थुंकले तोंडावरती हीसुद्धा गझल सुरेश भटांची खूप सुंदर आहे